गणेश चतुर्थीला मी केडझर येथे गेली होती तिथे छान मोठे सिद्धिविनायकाचे मंदिर आहे आणि तिथे छान मोठी सिद्धिविनायकांची मूर्ती आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पण तिथे जसे सीताराम हनुमानजी आणि दुर्गादेवी महालक्ष्मी साईबाबा गजानन बाबा असे वेगवेगळ्या प्रकारचे पण तिथे मूर्ती वगैरे आहे आणि तिथे छान मोठा हॉल आहे आणि म्हणजे हिरवेगार असे छान बाहेरचे असे तिथे वातावरण छान आणि मो बाजूलाच एक मोठी विहीर आहे आणि तिथे म्हणजे त्या विहिरीत असे बाहेरून पण जाता येते आणि अंदरून पण जाता येते अंदरून त्या विहिरीला पायऱ्या आहे आणि त्या विहिरी ते विहीर खूप खूप खोल आहे आणि खाली जा लागते आणि तिथे कुणी विश पण मागू शकते आणि काही काळाआधी तिथे त्या विहिरीमध्ये जसे म्हणजे आधीचे राज्य आहे जसे प्राचीन लोक आहेत त्यांच्या अंगठ्याचे म्हणजे अंगठ्या वगैरे त्यांचे भाले वगैरे जसे आधुनिक काळातले त्यांचे प्राचीन स प्राचीन वस्तू वगैरे तिथे मिळाल्या होत्या वाटते आणि जसे आमच्या बा गावाच्याच बाजूला एक चौकी नावाचे पण एक पर्यटक स्थळ आहे तिथे पण बृहस्पती बाबाचे मंदिर आहे आणि छान मोठं असं ते पर्यटक स्थळ आहे तिथे तिथे छान असे आजूबाजूला हिरवेगार झाडे आणि झाडे आहे आणि खेळण्यासाठी पण असे पाळणे वगैरे खूप व प्रकार प्रकारचे असे गेम्स वगैरे आहेत तिथे लावून म्हणजे आणि ससे मोर असे वाघ वगैरे तिथे साईडला जंगल वगैरे आणि तिथे आपण डबा वगैरे घेऊन डब्बा पार्टी वगैरे करू शकतो तिथे तिथे आणि खूप मजा येते मग आम्ही खूप एन्जॉय वगैरे करतो आणि खूप मोठं असं ते मंदिर आहे तिथे खूप लोक बाहेरगावचे लोक वगैरे येते बाहेर गावचे लोक वगैरे येते तिथे ते वाले पण एन्जॉय करते आम्ही पण एन्जॉय करतो आणि त्याच्याच थोडं दूर गेलं म्हणजे एक बोर धरण आहे तिथे बोर धरणला पण बोर धरणला पण बोर धरणला जाताना एक गौतम बुद्धाचे मंदिर लागते तिथे एक मोठी गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि तिथे तिथे पण लोक भरपूर येणं जाणे करतात आणि त्याच्यात सामोर गेलं तर एक बोर धरण नावाचे मोठे धरण आहे त्या धरना ते धरण पाहायला पण खूप गावगावाचे लोक येतात आणि तिथे वगैरे एक ते पण चांगलं मोठं पर्यटक स्थळंच आहे तिथे पण लोक एन्जॉय करतात डबे वगैरे आणतात आणि खातात वगैरे आणि चांगलं आहे बाकी सगळं